भारतातील शिक्षण व्यवस्था ॲक्चुली हा खूप मोठा टॉपिक आहे बोलण्यासाठी तर सामान्यतः आपण भारतामध्ये तीन टप्प्यामध्ये शिक्षण घेतो दहावी ते पाच प पहिली ते पाचवी पाचवी ते दहावी आणि दहावीनंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा सुरू होतो तो म्हणजे आपलं अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशन तर त्यामध्ये खूप काही आवाहनं आहेत शिक्षण संस्था किंवा शिक्षण व्यवस्थेसमोर त्यामधलं आहे की विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये घट विद्यार्थ्यांचं प्रवेशामध्ये खूप घट दिसून येते आहे दोन हजार सतरा दोन हजार अठरा जर बघायला गेलं तर आधी आपण दोन हजार आठ अठ्ठ्याहत्तर सत्त्याहत्तर ह्या काळामध्ये जर गेलो तर विद्यार्थ्यांच्या पवे प्रवेशाची संख्या ही चौऱ्याहतर टक्के होती तीच संख्या दोन हजार सतरापर्यंत आल्यानंतर बावन्न टक्के झाले आहे म्हणजे आपण बघू शकतो की बरोबर वीस टक्क्यांनी ही घ संख्या संख्येमध्ये घट झाली आहे त्याच्यानंतर कालबाह्य शिक्षण सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा विषय शिक्षक अजूनही जुन्या तंत्राप्रमाणे जुन्या पद्धतीप्रमाणे जुन्या सिलॅबसप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण देतात विद्यार्थ्यांची आताची जी विद्या विचार करण्याची पद्धत आहे ही नवीन आहे ते आता एकविसाव्या शतकात जगत आहेत तर त्यांना जुन्या पद्धतीने शिकवून नाही चालणार त्यांच्या आताच्या काळामध्ये जीत जशी त्यांची विचार करण्याची पद्धत आहे स तसं त्यांना शिकवलं गेलं पाहिजे तर ते होत नाही आहे तिसरं म्हणजे सर्वांगीण विकासावरती त्यांचं खूप कमी लक्ष आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती शिक्षकांचं लक्ष नाही आहे कारण विद्यार्थी विद्यार्थी वर्षभर हे फक्त परीक्षेच्या तणावाखाली जगतात त्यांना स्टेज डेअरिंग काय असतं टीम बिल्डिंग काय असतं त्याच्यानंतर आपलं स्पीच कसं देणं आपली म आपली मतं मांडणं वेगवेगळ्या गोष्टींवरती माहिती गोळा करणं ती माहिती सादर करणं जगात काय चालू आहे आपल्या आजूबाजूला काय चालू आहे ह्या गोष्टी त्यांना माहीतच नाही हे खूप गरजेचं आहे पण ते होत नाही आहे विद्यार्थी वर्षभर सिलॅबस पाठ कर सिलॅबस वाचणे अभ्यास करणे परीक्षा देणे टेस्ट देणे ह्यामध्येच बिझी असतात आणि सगळ्यात आता ज्वलंत प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक ताण आणि दबाव विद्या खूप विद्यार्थी हे आत्महत्या करतात परीक्षेच्या तणावामुळे विद्यार्थ्यांना पाचवी सातवीपासूनच त्यांच्या फ्युचरचं फ्युचरबद्दल त्यांना तणाव दिला जातो की नाही तुम्हाला एक्झाम द्यायची आहे पुढे येऊन तुम्हाला एवढा सिलॅबस आहे तुम्हाला एवढे माक्स पाडायचे तुम्हाला एवढ्या मेरीटमध्ये बसला पाहिजे तर हे थोडंसं कमी करून विद्यार्थ्यांना एक नॅचरल तुम्ही महिती द्या की तुम्हाला एवढा एवढा अभ्यास करायचा आहे त्यांच्यावरती तणाव किंवा दबाव आणू नका त्यामुळे खूप विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये जातात किंवा सुसाईड करतात त्याच्यानंतर आहे की परीक्षा मला तर ॲक्चुली असं वाटत आहे की परीक्षेचा विद्यार्थ्यांना तुम्ही तणाव देऊन खूप वाईट खूप त्यांना स्ट्रेस देत आहे कारण विद्यार्थी परीक्षेला खूप सिरीयस घेतात त्या वर्षभर सिलॅबसकडे बघत नाहीत पण परीक्षा आली की एक आठवडाआधी त्यांचा अभ्यास सुरू होतो तर त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी अ विद्यार्थ्यांना त्याने शिक्षकांनी थोडासा सपोट करायला हवा आणि ऑनलाईन एज्युकेशन ऑनलाईन एज्युकेशनमुळे ॲक्चुली खूप तोटा होतो आहे विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देत नाही आहेत त्यांना फक्त असं आहे की पाठांतर करून पेपरला जाणे आणि आब परीक्षा देऊन येणे त्यांना तेवढं नॉलेज नाही आहे एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पास झाल्यानंतर त्याला जर सिलॅबसमधला एखादी गोष्ट विचारली तर त्याला माहीत नसते का कारण त्याने ऑनलाईन अभ्यास केलाय ऑनलाईन अभ्यास करून ऑनलाईन परीक्षा देऊन तो पास झाला आहे तर हे ऑनलाईन एज्युकेशन थोडंसं कमी करून आपण ऑफलाईन एज्युकेशन चालू करावं कारण ऑनलाईन एज्युकेशन हा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे सध्या तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या व्यवस्थेसाठी आवाहन ठरतात तर त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू